मी जर आमच्या परिसरामध्ये जर व्यवसाय केला ना कोणता तर खाद्य संस्कृतीचाच करेल कारण आम अलीबागची जी खाद्यसंस्कृती जी आहे ती बघण्यासाठी बाहेरून लोक येतात आणि काही पदार्थ असे आहेत की ते सगळीकडे अव्हेलेबल नाही आहेत किंवा सगळेजणं उपलब्ध करून देऊ शकत नाहीत किंवा काही रिपिटेटिव्ह गोष्टी आहेत किंवा त्याच त्याच गोष्टी सगळ्यांकडून दिल्या जातात अजून पण खूप सारे पदार्थ आहेत जे मी माझ्या व्यवसायामध्ये उपलब्ध करून देऊ शकतो ज्याची चव खूप छान असते त्याच्यामुळे लोक आकर्षित होतील आणि माझा व्यवसाय चांगला होईल माझा इन्कम पण त्याच्यामुळे खूप छान होऊ शकतो त्याच्यामुळे मी एक काम करेल की जे पदार्त इतर लोक उपलब्ध करून देत नाहीत किवा त्यांना ते शक्य नाही आहे मी ते मला कसं उपलब्ध करून देता येईल ते बघेल आणि तेच पदार्थ देईल आणि त्याच्यामुळे असं एक होईल की माझी ओळख पण एक वेगळी ओळख बनू शकते एक वेगळेपणा येऊ शकतं जर मी खाद्यसंस्कृतीचा खाद्यसंस्कृतीला धरून जर बिझनेस केला किंवा व्यवसाय केला तर